ग्रामीण ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी जे डोंगरदऱ्यांमध्ये धबधबे असतात ते आपण दुरुस्ती करून तिथं आजूबाजू दुकानं लावून स्वच्छता करून जर ठेवल्यास तर तिथे पर्यटकांची जी संख्या आहे ती वाढत जाते वाढत जाईल आणि जी गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे प्राचीन कालीन मंदिरे आहेत त्यांना दुरुस्ती करून आपण सजवल्यास तिथे पर्यटक हे बघायला येतील किंवा अजून किल्ले वगैरे असतील तर त्यांना रंगरूप देऊन आणि दुरुस्ती अजून काही दुरुस्ती करून आपण पर्यटकांसाठी एक पर्यटक स्थळ म्हणून ते किल्ले वगैरे बनऊ शकतो एवढं सर्व क केल्याने आपल्या ग्रामीण भागात जास्तीत जास्त पर्यटक येतील आणि गावाचा विकास होईल